पाच नऊ एकोणीसशे त्र्याण्णव एकोणवीस नऊ एकोणीसशे अठ्याऐंशी चार सात एकोणीसशे शहाऐंशी तीन अकरा दोन हजार सतरा सव्वीस आठ एकोणीसशे नव्वद